नमस्कार मी रमेश मी एक शेतकरी असून मला बागकामामध्ये अतिशय आवड आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन येणारे तंत्रज्ञान त्याची डेव्हलपमेंट ही मी सतत पाहत असतो आणि याच त्या गोष्टी काही त्यासंबंधी मी माझ्या शेतातल्या पिकांवर लागू करत असतो अशा काही गोष्टी सांगायचं बदल न मी स्वराज पाटिल यांचं द्राक्ष बाग हे पुस्तक रेकमेंड करतो त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित प्रकारे सर्व बागकामाचे द्राक्ष वगैरे इतर फळबागांची माहिती दिलेले आहे आणि आपलं त्याच्यामध्ये प्रॉपर एकदम आपण झाडांची काळजी कशी घ्यावे त्याला कसं चांगलं मजबूत बनवावं त्याची असं पूर्ण झाडांचं चांगली देखभाल कशी करावी हे त्यांनी एकदम व्यवस्थितरित्या त्याच पुस्तकांमध्ये समजवलं आहे आणि आजकाल आपल्याला तर माहितीच आहे आपण ऑनलाईन खूप काही काही बघू शकतो स्क्यूट्यूबवर वेगवेगळे प्रकारचे चॅनल्स त्याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेऊ शकतो फळांची फुलांची झाडांच्या चॅनलबद्दल तर असे आपण यूटूबवर विविध प्रकारचे चॅनलवर बघू आपण माहिती घेऊ शकतो ते आपल्याला विविध प्रकारचे सामग्री सांगतात जे की आपण आपल्या ह्याच्यामध्ये लागू करू शकतो पिकांमध्ये जेणेकरून आपल्या पिकांना फायदा होईल त्यांचं चांगलं उ उत्पन्न निघंल चांगला झाडांचं आयुष्य चांगलं होईल हेच आपण यूट्यूबवर बरेचसे असे चॅनलवर आपण बघून पाहून आपण आपल्या बागांमध्ये ते त्याचा उपयोगही करू शकतो आणि मला असं वाटत नाही की त्याचे काही दुष्परिणाम असतील कारण की ते जे आपण बघतो ते चांगले व्यवस्थितरित्या त्याने ऑलरेडी ते केलेलं असतं आणि ते आपल्यासाठी ते फायद्याचं ठरू शकतं हेच बाकी सांगण्याचं एवढं काही नाही तेच